हॅलो सर मी मी कॉलेज ऑफ फिशरीज रत्नाग रत्नागिरीमधून एज्युकेशन घेतलेलं आहे सर मला फर्दर स्टडीजसाठी एम एफ एस सी करायची होती इन फिशरीज सायन्समध्ये म्हणून मला मुंबईला ॲडमिशन घ्यायचं होतं सी आय फी सी आय फी कॉलेज थ्रू

हो सर मला थोडी नाही सर माझी डिग्री कंप्लीटेड आहे आताच हे रिसेंट इयरमधून मला फूड हो सर हो सर मला तुम ओके सर ओके ओके हां सर चालेल सर ओके सर आणि तिथं हॅलो तिथं म्हणजे मुंबईला स्टे राहायचं असेल तिथं आता मी तिथं एज्युकेशन फर्दर कंप्लीट हां हां ओके सर ओके सर ओके सर ओके सर ओके हां सर

ओके सर सर त्याची ॲलिजिबिलिटी काय क्रायटेरिया म्हणजे किती पर्सेंटाईल लागतं त्याईसा काय आप ॲडमिशन व्हायला ओके ओके ओके सर ओके ओके ओके सर आय सी आर थ्रू ओके ओके सर ओके सर ल रत्नागिरी रत्नागिरी म्हनूनच सर कॉल लावलेला मी हां म्हनूनच कॉल लावलेला मी मला तिथला म्हणजे मुंबईतला काय जास्त माहीत नाही आहे म्हणून तिथं राहायचा कैसा ओके सर ओके मी देतो तुम्हाला माझा नाव साई साई कोली रहिव वय एकवीस मी रत्नागिरीचा रहिवासी आहे मला सी आय फीला ॲडमिशन पाहिजे होता म्हनून मी हा कॉल केला तुम्हाला माहिती इन्फॉ सर ते चांगला कॉलेज आहे आणि तिथं वेगवेगल्या डिपार्टमेंट आहेत म्हणजे ॲक्वाकल्चर मी फिशरीज केला नाही म्हणून ॲक्वाकल्चर आहे तिथं मन प्रोसेसिंग असं काय नाही सर मन म्हणजे मला असा डिपार्टमेंट म्हणून ॲक्वाकल्चर चालेल खूप चांगला आहे दुसरा एफ पी टी चालेल सर फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी चालेल सर ओके सर चालेल सर ठीक आहे थँक यू सर